आता मराठी भाषा म्हणजे त्यावर पहिलं तर आपल्याला मान आणि अभिमान तर वाटलाच पाहिजे मराठी भाषा ही औपचारिक व ग्रांथिक लेखनासाठी सर्वसामान्य अशी प्रमाणभूत मराठी भाषा असते ती खूप आवश्यक असते कारण औपचारिक लेखनामध्ये ती येते वैचारिक वैज्ञानिक शासकीय लेखन शास्त्रीय लेखन परत बहुतेक सगळ्यातच रस्त्यांवरच्या सूचना फलक वर्तमानपत्र संपादकीय मासिकातील लेख परत शासकीय व्य काय म्हणतात त्याला व्यवहार लेखनात भाषेचा हा खूप म्हणजे खूप मोठा वापर केला जातो आणि मराठी भाषा ही साहित्य कविता क आणि काय कलात्मक अभिव्यक्तीच्या सगळ्या प्रकारांत मराठी भाषा ही खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि त्याचा खूप मोठा वापर आहे मराठी भाषा ही मराठी माणसाची बोली भाषा बगुक ते गेलं तर सगळ्या मराठी भा माणसांना आपल्या मराठी भाषेचा अभिमानच असतो आणि तो असलाच पाहिजे